मी एकदा कोलकत्त्याला जात असताना तिथे हिंदी सायडर लोक होते त्यांना मराठी काहीच जमत नव्हतं तर माझ्याकडून ते शिकण्याचा प्रयत्न करत होते मग मी त्यांना मराठी शिकण्याचा शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना थोडा थोडा जमायला पण लागलेलं होतं आणि मला खूप आनंद झाला त्यांनासुद्धा असं मराठी शिकावंसं वाटत होतं आणि मला पण त्यांना शिकवावंसं वाटत होतं जोपर्यंत प्रवास संपत नाही तोपर्यंत मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप आनंद झाला